हॅलो ॲनिमल ट्रेडर्समधून बोलत आहात का तुम्ही मॅम मला माझ्या मैत्रिणीनी तुमचा नंबर दिला आहे मला थोडंसं प्राण्यांबद्दल माहिती सांगाल का म्हणजे मी एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं आहे आणि ते सुुद्धा छोटं आहे तर मी त्याची कशी काळजी घेऊ म्हणजे त्याबद्दल काही थोडं सांगा ना ते पंधरा दिवसांचं आहे म्हणजे मला समजलं नाही

पंधरा दिवसांचं आहे पिल्लू हो ठीक आहे चालेल मी फोटो पाठवतो तुम्हाला सध्याच्या दूध पितं दूधच पीत आहे आणि मग त्याबद्दल अजून म्हणजे अजून काय देऊ शकते का त्याला वेगळं खायला हो दिलं होतं एकदा हो ठीक आहे मॅम पण मग त्याला अशी कशी काळजी घेऊ म्हणजे त्याला अजून वेगळं काही आंघोळ वगैरे घालणं वगैरे असं काही अच्छा ठीक आहे चालेल आणि इकडे मिळेल का ति पिक प्रिस्क्रिप्शन अच्छा ठीक आहे चालेल आणि मॅम त्याच्या ना थोडंसं पायाला जखम झालेली आहे तर मी काय करू शकते का त्यावर त्याला हो ठीक आहे आणि मॅम ना तो आमचा जो छोटं पिल्लू आहे ना ते ना जास्त झोपत नाही आणि सारखं ओरडत असतं

हो ठीक आहे चालेल आणि अच्छा ठीक आहे चालेल मग हो ठीक आहे चालेल तुम्हाला पाठवते फोटो त्याचा थँक्यू मॅम हो